मराठी भाषा लुप्त होत चालली हा तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे आणि याला कारणीभूत सुद्धा मराठी माणसंच आहेत कारण काय झालं आहे की मराठी माणसं मराठी भाषा बोलायला सुद्धा लाजतात हल्ली काही लोकांना ना का न्यूनगंड आहे की आपण मराठीत बोललं तर लोक आपल्याला हसतील वगैरे वगैरे असा न्यूनगंड प्रत्येक मराठी माणसाला आहे काही जी बिंधास्त माणसं मी पाहिली आहे जी अगदी फाइव स्टार हॉटेलमध्ये सुद्धा मराठीत बोलायला घाबरत नाहीत आणि मी त्यांचं खूप ऋणी आणि गौरव करतो मी त्यांचा ही मुंबई आपली आहे हा महाराष्ट्र आपला आहे त्यामुळे सर्वांनी हे एक लक्षात ठेवा की ही जी बाहेरून आलेली लोक आहेत ना ह्यांच् हे आपल्याकडे पाहुणे आहेत तुम्ही त्यांच्याकडे पाहुणे नाही आहात त्यामुळे इथे मराठीत बिंधास्त बोला बिंधास्त जगा आणि मराठी जितकं करता येईल तेवढं करा असं मला वाटतं